वाशीम जिल्ह्यामध्ये जामठी येथे जाती व आणि जाती भेदभाव होत होतात जाती भेदभावात जाती भेदभाव होऊन म्हणजे जसे की कुणबी बंजारी महार अशा या अशा जातीमध्ये भेदभाव होतात